मधुमेहावर कारल्याचं रस आणि कडुलिंब त्या कडुलिंबाचं रस हे जर त्या मधु पे मधुमेह पेशंटनी जर घेतलं तर त्याचं मधुमेह कमी होतो हे दोन औषधं आमच्या गावामध्ये खूप लोकप्रिय आहे